हॅलो मॅम मी तुमच्याकडून फेसवॉश घेतलेला होता ना तर त्याचा ना रिजल्ट चांगला नाही आहे म्हणजे माझ्या चेहेऱ्यावर ना असे पिंपल्स वगैरे येत आहे खाज होत आहे इन्फेक्शनसारखं येतय तर तुम्ही मला चांगलं नाही दिलं हे प्रोडेक्ट हा मॅम हा तर मग तुम्ही द्यायच्या आधी चेक करायचं ना पहिले प्रोडेक्ट चेक करायचे नंतर मग पाठवायचे तसं कसं कोणालाही पाठवून द्यायचं ते हा मॅम मला इन्फेक्शन झाले आणि पिंपल्स वगैरे पण आले चेहेऱ्यावर नाही मॅम त्याचा रिजल्टच चांगला नाही मला ते प्रोडेक्ट पण आवडलं नाही तर ते खूप खराब निघालं ते माझा चेहरा खूप स्किन खराब झाली माझी त्यामुळे मग मी आता बोलावणार पण नाही आणि युज पण करणार नाही कारण माझी स्किन खूप खूप खूप खराब झालेली आहे हा मॅम ठीक आहे